आम्ही बरेच संस्कृतिक सण साजरे करतो त्यामध्ये दिवाळी आहे गुढीपाडवा आहे परत दसरा आहे दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं त्या नावावरनं सुद्धा खूपं सणाचं महत्त्व एका वाक्यामध्ये समजून येतं की हा सण किती मोठा आहे तरी मी तुम्हाला पाडवा हा सण जो आहे गुढीपाडवा ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं नवीन वर्ष मराठी वर्ष सुरू होतं आणि प्रत्येक हिंदू घरावर भगवा ध्वज आणि गुढी उभारली जाते त्या दिवशी प पुरणपोळीचं गोडधोड नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि सगळे आनंदानं जेवण वगैरे करतात सगळे मिळून मिसळून राहतात शिवाय नवीन कपडे छोट्या मुलांना मोठे माणसं म्हणा सगळेजण नवीन कपडे वगैरे घालतात एकमेकांच्या शेजारी पाजारी एकमेकांच्या घरामध्ये एकमेकाला भेटायला जातात आणि अशा प्रकारे हा गुढीपाडव्याचा सण जो आहे तो मराठी महिन्याची सुरुवात आहे आणि याला आपल्या मराठी म मनामध्ये खूप महत्त्वाचं आदराचं स्थान आहे आणि त्यामुळं विजय उत्सव म्हणून आपण गुढी उभं करतो आणि या दिवसापासून आपलं चैत्र महिना मराठी महिना चालू होतो